मी शाळेत असताना नृत्य प्रदर्शन केलेला होता माझ्या शाळेत अनेक वर्षी स्नेहसंमेलनात होत असते परंतु मी दहावीत असताना माझ्या शाळेला पंचवीसावे वर्ष पूर्ण झाले होते त्याची मोठे कार्यक्रम शाळेत आयोजित केलेले होते तिथे मोठमोठे पाहुणे बाहेरून बोलवले गेलेले होते तेव्हा आम्ही वर्गातील सर्व मुलींनी गटनृत्य सादर केला होता आम्हाला बक्षिसे प्रमाणपत्रे मिळालेले होते व सर्व मॅडम लोकांनी आम्हाला प्रोत्साहित केले होते सर्वांनी आमा आमचे गौरव केलेले होते जे पाहुणे आलेले होते त्यांना त्यांनी आम्हाला खूप आशीर्वाद दिला होता त्यांनी आम्हाला आपल्याकडून बक्षीस दिलेले होते आमच्या सर्वात मोठा नृत्य प्रदर्शन तो मानलेला होता तो माझ्या आयुष्याचा सर्वात मेमोरेबल त्य प्रदर्शन आहे